आमच्या इकडे स्मारक किंवा धार्मिक स्थळ हे आहेत फक्त समुद्रकिनारा नाही कारण की आम्ही यवतमाळमध्ये रहातो यवतमाळ हे महाराष्ट्रमध्ये भारतामध्ये अशा ठिकाणी आहे की महाराष्ट्र वरती वरच्या साईडला येते म्हणून आमच्या इकडे काही असा समुद्रकिनारा काही आहे नाही आमच्या इकडे जे धार्मिक जे स्थळं आहे तसे खूप सारे आहेत जसे डुंगनापूर झालं मनदेव झालं बरेच काही असे जे ठिकाणं आहेत ठिकाणाला असं काही नसते की काही वर्षभरामध्ये कोणत्या मोसमात तिथे जातात बा तसं वगैरे काही नाही जेव्हा मन झालं तेव्हा जायचं म्हणजे जेव्हा आपण कधी पण जाऊ शकतो तसं तिथे काही असं ठराविक हे नाही आहे की बा याच मोसममध्ये किंवा याच महिन्यात याच दिवसावर याच वारावर तुम्ही जावं बा तिथे तसं तेच्यामध्ये काहीच हे नाही आहे तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही कधी पण जाऊ शकता तिथे जाऊ शकता तिथे सर्व भेटू शकता दर्शन करू शकता तसं काही नाही आहे तुम्ही कधी पण जाऊ शकता त्यामध्ये